आपली मराठी भाषा आहे ना ती महाराष्ट्राची राष्ट्रभाषा आहे महाराष्ट्रामध्ये त्याचा त्याचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला त्या मराठी भाषेचा आणि सध्या तरी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मराठी भाषाच बोलली जाते हां ह्याचा काळ या मराठी भाषेचा इतिहास सांगायचं केलं तर ही मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली सगळीकडे बऱ्यापैकी मराठी मराठी मराठी माणूस म्हटलं की मराठी भाषा हीच ओळखली जाते काळाबरोबर ती खूप चांगल्या प्रकारे विकसित होत गेली आहे आधीच्या आधीचे जे लेखक आहेत मराठी भाषे त्याने खूप लेखन केलं आहे त्या मराठी भाषेमदेध्ये हा खूप चांगल्या प्रकारे त्याने लेखन केलेलं आहे त्याच्यामुळे आपली मराठी भाषा खूप वरती गेलेली आहे ज्या प्रकारे इंग्लिश हिंदी त्याच प्रकारे आता मराठीला सुद्धा दर्जा मिळालेला आहे मराठी भाषा सुद्धा आता सगळ्यात सगळ्यात ज्या चांगल्या भाषा आहे त्याच्यामुळे देम सुद्धा मराठी भाषेत जाऊ लागले आहे आणि या भाषेचा इतिहास म्हणजे या भाषेमध्ये आपले मराठी लेखक असलेत लेखक असतात मराठी त्यांनी या भाषेमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा खूप जास्त प्रयत्न केला हां त्याने वेळेनुसार बाबांनो वेळेनुसार त्यांनी त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करत वे क्लियारीटी आणण्याचा प्रयत्न केला त्या मराठी भाषेमध्ये हां आणि आत्ता सध्या आपण बघतो हिंदी गुजराती इंग्लिश विविध प्रकारच्या भाषा आहेत हां पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बोलने जाणारी भाषा म्हणजे मराठी मराठी माणूस म्हटलं की मराठी भाषाच आठवते हां मराठी ही आपली महाराष्ट्राची बोलीभाषा आहे आणि ह्या भाषेला भाषेची माय म्हटली जाते महाराष्ट्रामध्ये हां जे भाषेचं ज्या मराठी भाषेमध्ये जे आपुलकी आहे जे प्रेम आहे ते मला दुसऱ्या भाषेमध्ये दिसत नाही ह्याची उत्क्रांती झाली तेव्हापासून ही भाषा बोलली जाते आणि कितीही पण काही झाले तर सगळे सरळ सोपी आणि समजण्यासाठी एकदम क्लिअर कोणती भाषा असेल तर ती मराठी भाषा त्यामुळे मराठी भाषेमध्ये कोणता पण संवाद करणे मराठी भाषेमध्ये बोलणे हे मराठी माणसाला अवघड जात नाही मराठी माणसासाठी हेच सोपेच काम आहे हां मराठी माणूस मराठी भाषा बोल बोलतो बाकीच्या भाषा पण मराठी माणसाला येतात पण ज्या भाषेवर सगळ्यात जास्त त्या माणसाच्या मराठी माणसाचं प्रेम आहे ती म्हणजे मराठी भाषा